भारतीय चित्रपट आणि संगीताबद्दल माझं हे मत आहे की ही खूप मोठी इंडस्ट्री आहे एम्प्लॉयमेंट या इंडस्ट्रीमुळे खूप आहे पैशांची उलाढाल ह्यामुळे खूप आहे आणि त्याचमुळे आपल्याला मुंबई ही एक भारताची आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा पुढे येत आहे त्यामधे भारतीय चित्रपटांचं खूप मोठं सहयोग आहे मला कॉमेडी मूवीज पाहायला आवडतात आणि माझा फेवरेट अभिनेता म्हटलंच तर मला अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन आणि प्रियंका चोपडा दीपिका पदूकोण हे आवडतात आणि चित्रपट गीते म्हणायची तर मला सायलेंट साँग्ज ऐकायला आवडतात जे खूप सारे आता नवीन अरिजित सिंगबद्दल मला सांगायला आवडेल की तो माझा खूप फेव्हरेट ॲक्टर आहे त्याचबरोबर सोनू निगम हा खूप फेवरेट ॲक्टर आहे सिंगर आहे माझा जे खूप वर्साटाइल वेगवेगळ्या प्रकारचे गाणे गातात आणि खूप इझिली आणि लोकांना अपील होतील अशा प्रकारचे ते गाणे गातात